माझ्या कुटुंबात मुकबधीर व्यक्ती नाही पण मी काही वेगळा अशा व्यक्तीची संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे हातवारे हातभाव हावभाव आणि साधे लिखाण यामुळे संवाद सोपा होतो अशा लोकांसाठी अधिक सोयीसुविधा असायला हव्या आहेत जसे की सार्वजनिक ठिकाणी संकेत भाषेचे प्रशिक्षित व्यक्ती सरकारी कार्यालय आणि रुग्णालयामध्ये दुभाषी सुविधा तसेच डिजिटल माध्यमावर उपशीर्षके आणि ऑडिओ टू टेक्स्ट पर्याय शाळा आणि नोकरीच्या ठिकाणी त्यांना समान संधी मिळाव्यात यासाठी विशेष प्रशिक्षण आणि मदत उपलब्ध असायला हवी समाजाने त्यांच्याशी अधिक समजूतदारपणे वागलं आणि त्यांच्या गरजा लक्षात घेतल्या तर ते अधिक आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासाने जगू शकतील